आमच्या गावामध्ये सध्या तर मुलं लंगडी लपाछपी आबादाबी वगैरे खेळ खेळतात म्हणा पण त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे जिल्हा परिषद शाळेमधील जी मुलं आहेत ते खेळ खेळतात बाकी छोटे मुलं पण खेळतात पण नंतर कसं की जशी मुलं चौथी पाचवीनंतर पुढे जातात त्यानंतर त्यांना अभ्यासाचा आणि बाकी गोष्टींचा एक लोड पडतो त्यांच्यावर जास्त दाब पडतो आणि त्यामुळं ते खेळापासून थोडे वंचित होतात आणि आत्ताच्या काळात असं झालं आहे छोट्या मुलाला सुद्धा मोबाईल हाताराय सवय झाली आहे त्यामुळं मुले हे मैदानी खेळ खेळणं सोडून किंवा बाहेर येणं सोडून आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत मोबाईलमध्ये गेम खेळणे मग सिनेमा बघणे आणि इतर गोष्टी करण्यात ते जास्त व्यस्त झालेले आहेत त्यामुळं त्यांना बाकी खेळ तर खेळायची इच्छा नाही आहे किंवा त्यांना खेळायला वेळ मिळत नाही असंही म्हणण्यात हरकत नाही कारण की त्यांना जास्तीत जास्त त्यांचा वेळ हा त्यांच्या मोबाईलमध्ये किंवा बाकी दुनियेशी म्हणजे सोशल मीडिया आपण जे म्हणू शकतो यावर घालवायचं आहे आजकाल छोट्या छोट्या मुलांच्या सुद्धा सोशल मीडिया अकाऊंट्स आहेत जसं इन्श्टाग्राम झालं फेसबुक झालं त्यावर त्यांना त्या तो त्यांचा बाकी फावला वेळ तो त्यामध्ये घालतात ते मैदानी खेळ खेळणं जास्त करून मैदानी खेळांना प्राधान्य देत नाहीत आणि आणि त्यानंतर तरी मैदानी खेळांचे स्वरूपात आता कमी होतच आहेत कारण की मुलं जास्त फार खेळ खेळत नाही आहेत आणि बाकी गोष्टी पण त्यांना इफेक्ट करतात आता जास्त करून पालक सुद्धा मुलांना बाहेर पाठवत नाही आहेत आणि यामागचं कारण तर आता ते पालक प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि मला असं वाटतं की या बाकी कारणामुळे तर सध्या हे खेळ मैदानी खेळ दुर्मिळ होत असावेत आणि अजून एक त्यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे मुलांची मानसिकता मुलांची मानसिकता आता ही एकोप्यात राह राहायची राहिलेली नाही आहे त्यांना त्यांचा एकांत आणि त्यांची त्यांची जी पर्सनल स्पेस बोलतात वैयक्तिक जागा यासाठी आता मुलं त्यासाठी आपला मोबाईल आणि आपण स्वतःच एकत्र बसत आहेत बाकी बाकी गोष्टी तरी भा जास्त यावर प्रभाव करणार नाहीत पण जास्त करून मोबाईल आणि कंपुटर या दोन गोष्टीचा खूप मोठा प्रभाव त्याच्यावर झाला आहे कारण की मुलं आता मैदानी खेळ खेळण्यापेक्षा व्हिडिओ गेम खेळायला जास्त प्रेफर करत आहेत त्यांना जास्त शारीरिक हालचाली नको आहेत शारीरिक ताण नको आहे त्यामुळं आता त्यांच्यामध्ये एक मन आणि इम्युनिटी पावरसुद्धा आता मुलांची दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे आता ते मैदानी खेळ खेळणं प्रेफर करत नाही आणि अशा बऱ्याच कारणं आहे की ज्यामुळे मैदानी खेळ जसं की लंगडी लपाछपी हे जुने खेळ आता नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत आणि हे नाहीसे होतील तर एक खंत असेल मनामध्ये की हे जुने खेळ जे आपण लहानपणी खेळत होतो ते आता कुणी खेळत नाही आहे आणि त्यांना कोणी प्राधान्य पण देत नाही आहे